नमस्कार मी माझा कचरा विल्हेवाट सेवेसंदर्भात बोलते आहे बऱ्याच दिवसापासून मला बिल आलेले नाही त्यामुळे मला चिंता आहे कृपया याची स्थिती तपासून मला माहिती द्यावी माझा माझा कचरा विल्हेवाटासाठी बिल बराच काळ झाला तरी आलेले नाही त्यामुळे माझा खात्याच्या स्थितीबद्दल मी चिंतित आहे कृपया माझा खाते क्रमांक दोन चार तीन सात आठ नऊ असा आहे कृपया खात्या खाता क्रमांक कम कन्फर्म करून घ्यावा आणि माझं